हो हां बोलतो आहे आपले केसरी ट्रूर्स अँड ट्रॅवल्स

आहे की आपलं कोल्हापूर पॅकेज आहे पूर्ण आपण पूर्ण कोल्हापूर जिल्हा आपल्याला फिरवतो आपल्याकडं वेगवेगळ्या फॅसिलिटीज आहेत कार बाईक बस तुमचं नाव काय सर तुमचं नाव काय हां बोला कुठून तुम्ही बोलत आहे हां बोला की

आपलं पॅकेज काय सहा हजार आहे वन पर पर्सन आपलं पॅकेज सहा हजार आहे पण तुम्ही किती लोक आहात पंधरा जण आहे काय चालेल की पंधरा जण चालतं किती कधी तारीख आहे तुमची चालतं आहे की मग तर तुम्हाला बुकिंगसाठी ॲडवान्स द्यायला लागेल

दीड हजार बर त्यामध्ये आपण सगळे फूड राहण्या खाण्याचा सगळा खर्च करतो आपले आपण सगळे मेन स्पॉट महालक्ष्मी टेंपल पन्हाळा ज्योतिबा टेंपल अशी सगळी मंदिरं फिरतो जिथं आपली वेगवेगळे मोठेमोठे हॉटेल्समध्ये टायप आहे तिथे तुम्हाला प्रशस्त राहण्याची सोय करून देतो ते तुमच्यावर आहे तुम्ही ते ठरवत आहे त्यावर आम्ही देऊ तर आम्हाला एक दिवस आधी सांगायला लागतील की कोणतं जेवण पाहिजे आहे ते वेजमध्ये काय आहे कोल्हापुरी जे जे आहे फेमस ते तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करून देऊ शकतो हो आपलं कोल्हापूर मेन म्हणजे नॉन व्हेजसाठी फेमस आहे तुम्ही नॉन व्हेज म्हणाला तर तुम्हाला नॉन व्हेजमध्ये पण देऊ शकतो आहे ते तुमच्यावर आहे आपलं थ्री डेजचं असणार थ्री डेज फोर नाईट्स

होय ओ तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही जे पॅकेज निवडाल ते हॉटेलमध्ये तर हॉटेलमध्ये धर्मशाळा तर धर्मशाळेमध्ये आम्ही देऊ शकतो नाही नाही सेमच चार्जेस आहेत हॉटेलचे थोडे चार्जेस वेगळे आहेत थोडं हॉटेल कॉस्टली राहतं हो पन्हाळा ज्योतिबा रंकाळा महालक्ष्मी मंदिर आणिक राधानगरी धरण हे वेगवेगळे आहेत खूप काही काही आहे कोल्हापूरमध्ये फिरायला तर आपण फिरू शकतो हो कोल्हापुरात भरपूर मंदिरं आहेत महालक्ष्मी मंदिर आहे ज्योतिबा आहे कोपेश्वर मंदिर आहे भरपूर आहेत आणि खूप जुनी जुनी मंदिरं आहेत प्राचीन मंदिर आहे ती सगळी तुम्हाला आम्ही दाखवणार परत त्यांची सगळी माहिती देणार ते मंदिर कुणी बांधलं होतं कधी ब किती सालात बांधलं होतं आम्ही एक टूर गाइड पण प्रोव्हाइड करू तीन दिवस तीन दिवसांत हो चालतं आहे चालतं आहे करा धन्यवाद